आम्हाला जास्त दिवस जर परगावी जावें लागले तर पा घरातील रोपांची प प फुल फुलझडांची काळजी घेण्यासाठी आम्ही काय करतो की पाण्याचं साठव करून ठेवतो घरात आणि एका आमची जी कामावाली बाई आहे तिला पैसे देऊन बाबा दररोज येऊन झाडाला पाणी घालतजा त्यामुळं आमची ज फुलझडं सुकणार नाहीत आणि त्याची का काळजी घेण्याची त्या तिला सांगतो तसंच आम्ही यानंत पुढ पुढं मशागत करायसाठी सुुद्धा आम्ही काळजी घेतो